तर धावण्यासंबंधित तर मीम्स जे आहे ते तर जास्त तर मूव्हीजमधूनच येतात तर अशा फार काही मूवी अशा भरपूर मूव्हीज आहे मी पाहिलेल्या तर त्याच्यापैकी काही मूव्हीज अशा आहे की एक मराठी चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा त्याच्यात सचिन पिळगावकर नायक आहे आणि त्याच्या शेवटच्या सीनमध्ये तो त्याची नवस पूर पूर्ण करायला धावत असतो आणि पूर्ण गाव त्याच्यामागे असतो आणि शेवटी त्याची नवस पूर्ण होते तर तो खूप मस्त सीन आहे मग एक हॉलिवूड पिक्चर होता फॉरेस्ट गम्प म्हणून त्याचा आणि त्याचा एक बॉलीवूड वर्जन आला होता लालसिंग चड्ढा ज्याच्यामध्ये अमीर खान आणि करिना कपूर होते तर तोही थोडासा इन्स्पिरेशनल टाईप पिक्चर आहे त्याच्यामध्ये मीम्स तर ना पण तो थोडासा प्रेरणादाई पिक्चर आहे आणि मग थ्री इडियट्समध्ये पण एक सीन होता की ज्याच्यात रॅन्चो निघून जातो आणि बाकीचे त्याचे मित्र फरहान आणि राजू त्याच्या मागे धावत असतात तर तोही खूप चांगला सीन होता आणि पि के पिकेमध्ये आमीर खान होता आणि त्याच्यामध्ये पण तो पूर्ण वेळ धावत राहायचा तर असे काही मीम्स होते जे मला आवडले होते